मी जास्त फनी पुस्तकं वाचत नाही पण मोठ्याने हसावे असं कोणतं पुस्तक मी वाचलं नाही आहे पण एक पुलं डे देशपांडेचं एक पुस्तक आहे अपूर्वाई ते त्यांनी ते जेव्हा जगाच्या पश्चिम दिशेत जेव्हा ते गेलेले त्या फुल जर्नीचं जर्नीबद्दल त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे आणि ते असं पद्धतीने लिहिलं आहे जेणेकरून म्हणजे असं खूप फनी आहे ते वाचायला आणि पुस् तेच एक पार्ट जे ज्या पद्धतीने लिहिलं आहे तेच खूप फनी आहे बाकी तर चांगलं आहे पुस्